हा बोला मॅडम हो हो हो हो

हं हं हं हो बरं ॲक्चुली किती लोकं आहे मॅडम तसे सात लोकं आहे का ओके ओके ओके चालेल तर आमच्याकडे सेव्हन सीटर गाडी आहे तशी टाटा टाटा सुमो आहे अजून त्याच्यानंतर स्कॉर्पियो वगैरे आहे आणि हो हो हो त्याला एसी वगैरे सगळंच आहे हा एसी आहे आणि नवीनच गाडी आहे जसे नवीन म्हणजे तीन चार तीन एक वर्षं झालेलं आहे तशी गाडीची कंडीशन ओके आहे आणि तवेरा पण आहे असे तीन गाड्या आहे आमच्याकडे आणि ॲक्चुली हॅलो चार्जेस तसे म्हटले मॅडम ॲक्चुली एका दिवसाचे पडतात ते येण्याजाण्याचे साडेतीन हजार रुपये ओके तर असं हे केली तर आणि तसं दहा रुपये किलोमीटर प्रमाणे आहे आमचं हे ॲव्हरेज आणि तर तसं तुम्हाला कुठे प्रॉपर्ली चिखलदराच बघायचं आहे का आजूबाजूची ठिकाणं जसं धा धारणी आहे ओके ओके ओके तीन दिवसाचं तर ॲक्चुली लवकरच होऊन जाईल मॅडम तीन दिवस म्हटलं तर भरपूर हे होईल दोन दिवसात होऊन जाईल तो तर तीन दिवस म्हटलं तर मोठा प्लॅन व्हील आणि रेंट पण तुम्हाला जास्त पडेल त्याचं कारण की डायव्हरचे चार्जेस पडत असतात बारा वाजतानंतर आणि बाकी त्यापेक्षा दोन दिवसांत आजूबाजूचा जसं सिमाडोह वगैरे आहे आणि जे आजूबाजूचे ठिकाण वगैरे आहे तसं ते जाणं तसं चिखलदरा इथून एकशे दोन किलोमीटर पडते आणि ते सिमाडो पन्नास किलोमीटर तर येणंजाणं समजून समजून घ्या तुम्ही साडेतीनशे किलोमीटर ते पडून जाईल ओके ओके चालतंय मॅडम हा हा हो हो बर् बरं मॅडम तुमचा काँटॅक्ट नंबर हाच आहे का ओके ओके तुमचं नाव म्हटलं पूर्ण नाही नाही पूर्ण नीता आहे ओके ओके ओके